स्वामी रामदेवांना पतंजली गुरुना मी टी वीवर बघत होतो आणि तो ज्या कळकळीने लोकांचं आरोग्य सुधार आयुर्वेदाप्रमाणे जीवन जगावं आणि निरोगी जीवन जगत आनंद वाटता यावं या संबंधितांचं प्र जे मार्गदर्शन होतं ते मला खूप आवडलं आणि आपल्यालाही वाटलं का मी माझ्या समाजामध्ये माझ्या ज्या एरियामध्ये आहे त्या लोकांच्या आरोग्य सुधारण्याशी काही करू शकतो का या विचाराने मला योगाकडे आकर्षित केले गेले